हॅलो हॅलो टेक्सटाईलचा नंबर आहे का आपल्याकडे कुठ कुठल्या प्रकारचे कपडे मिळतात जसं साडी ड्रेसेस काय

ड्रे ड्रेसेसमध्ये कुठल्या प्रकारचे जसं कुठल्या पॅटर्न आहे ड्रेसेसमधे

आणि साड्यांमध्ये कोणते प्रकार हाय हो का आणि त्यांची रेंज कुठू कुठून आहे मिनीमम हायपर्यंत रेंज कुठून कशी आहे आणि दिव दिवाळीसाठी काही स्पेशल काही आहेत का दिवाळीसाठी घ्यायचं झालं तर डिस्काउंट आहे का आणि किती क्वांटिटी घ्यावं लागेल काही आकडा आहे का इतकं घेतलं तर दहा पर्सेंट किती परचेस केलं तर चालेल

आणि कपड्यांची कॉलिटी वगैरे काही समजा प्रॉब्लेम आला तर रिप्लेसमेंट होणे होतात का त्यामध्ये हम्म हम्म हं ओके चालेल ना आणि पू पूर्ण त आपल्याला स सर्वच व्हरायटी तुमच्याकडे मिळून जाईल ना चालेल चालेल आणि ऑर्डर दिल्यानंतर कुरिअरबी पार्सेल कराल ना पेमेंट झाल्यावर ओके ठीक आहे चालेल मग कळवतो मी कसं आहे